माझे आवडते पुस्तक म्हणजे संडे मूड मंगेश तेंडुलकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे खरं तर मंगेश तेंडुलकर हे व्यंगचित्रकार आहेत पण त्यांनी बऱ्याच कथा स्फुट लेखन ललितलेख असं लेखन त्यांचं आहे वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी दैनिक सकाळमध्ये स्फुट लेखनाचं एक सदर सुरू केलं होतं यामध्ये वेगवेगळ्या विषयावरचे एकूण त्रेपन्न वेगवेगळे लेख या पुस्तकामध्ये संग्रहित केलेले आहेत त्यामधले काही लेख मला आवडलेले आहेत त्यांच्याविषयी सांगते त्यांच्या पुस्तकामधला पहिला लेख आहे काही बोलायाचे नाही या लेखामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर माईकपुढं जे निरर्थक ब लोक बोलत असतात त्या निरर्थक बोलणाऱ्या वक्त्यांची त्यांनी चांगली धुलाई केलेली आहे दुसऱ्या एका लेखामध्ये प्राथमिक शाळेतल्या एका स्नेहसंमेलनाविषयी ते लिहितात त्या स्नेहसंमेलनाला आलेल्या एका वक्त्याने अत्यंत रटाळ भाषण केलं ते भाषण संपलं ते लांबलं पण आणि ते जेव्हा संपलं तेव्हा दुसरा वक्ता बोलायला उभा राहिला आणि तेंडुलकर असं लिहितात की तो दुसरा वक्ता काय म्हणाला तर पहिल्या वक्त्याचं भाषण त्यांनी जे एवढं लांबलचक भाषण केलं ते मेंदूपर्यंत कुणाच्याच पोहोचलंच नाही आणि ते भाषण सुरू असताना समोर बसलेल्या एका छोट्या मुलाने शाहत्तर वेळा जांभया दिल्या आहेत तेव्हा तो दुसरा वक्ता म्हणाला की त्याला सत्याहत्तरावी जांभई येण्याआधीच मी माझं भाषण संपवतो आहे अशा वेगवेगळ्या त्रेपन्न लेखांचा आनंद आपल्याला या पुस्तकामध्ये घेता येतो संडे मूड या पुस्तकामध्ये त्यांनी जी भाषा वापरलेली आहे ती अतिशय चुरचुरीत आहे खुसखुशीत भाषाशैली आहे त्यांची आणि ते पुस्तक वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की तेंडुलकरांच्या लेखणीचं वैशिष्ट्य काय आहे तर ते आधी स्वतः वर वार करतात त्याचा आनंद आपल्याला आपल्यासारख्या वाचकांना घेऊ देतात आणि मग हळूच ते आपल्या टोपीला हात घालतात अतिशय कुशल व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर त्यांचे सग एका कुशल व्यंगचित्रकाराचे सगळे गुण त्यांच्या लेखणीमध्ये आलेले आहेत आणि म्हणूनच आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर माणसाच्या भाववृत्तींवर ते मोजक्या शब्दात पण आशयपूर्ण असं लिहू शकतात आणि म्हणूनच संडे मूड हे मंगेश तेंडुलकरांचं पुस्तक मला फार आवडतं